धार्मिक प्रथांशी संबंधित गाणी तिच आहे जी आपण गणपतीच्या गणपती उत्सवामध्ये म्हणतो म्हणजे विठ्ठलाचं गा आरती किंवा महादेवांच्या आरती दुर्गेच्या आरती गणपतीवंदना ही सर्व प्रथांशीच संबंधित आहेत दुसरी प्रथांशी संबंधित गाणी आहे ती स्तोत्र किंवा मंत्रोच्चार असे आहेत त्यामध्ये असतं तर स्तोत्रांमध्ये म्हणायचं गेलं तर गणपतीस्त्रोत्र आहे महालक्ष्मी अष्टकं आहे त्यानंतर मारुतीस्तोत्र आहे त्यानंतर विष्णुस्तोत्र आहे ही सर्व प्रत्येक देवतांची सो स्तोत्र आहेत असं आपण मानू शकतो आणि आहेतच ती फक्त ते संस्कृतमध्ये आहेत काही देवनागरीमध्ये भाषांतरीत आहेत प्रत्येक भाषेमध्ये ती आहे मग गाणी आहेतच प्रथांशी संबंधित असणारी आपल्या इकडं मराठी लोकांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेशवंदना गणपती उत्सवामध्ये गा म्हणली जाणारी गाणी त्याच्यानंतर इकडं महाराष्ट्रात बघायचं गेलं तर शंकर हे देवस्थान इष्ट देवस्थान जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं शंकराबद्दल जी श्रद्धा महाराष्ट्रामध्ये आहे तीच श्रद्धा गणपतीबद्दलसुद्धा आहे जसं बंगालमध्ये दुर्गापूजा जास्त महत्त्वाची आहे तसंच महाराष्ट्रामध्ये शंकर पूजा आणि त्यानंतर विष्णु विष्णुदेवतांचं पण इष्टदेवत्व किंवा स्थानदेवत्व महाराष्ट्रामध्ये जास्त पाहायला मिळतं आढळतं कारण की आपल्याला आपण ऐकलं असेल की महाराष्ट्राची पंढरपूरची वारी ही सर्वात जगप्रसिद्ध आणि देशातसुद्धा प्रसिद्ध आहे त्यामधले अभंग प्रत्येकाची हा आपली आपली आवड असते कारण की वारीला जाताना चालत जातात लोकं पूर्णपणे आपल्या गावापासून चालू करतात आणि पंढरपूरच्या मंदिरापर्यंत चालत जातात जवळजवळ शंभर दिवसांची ही वारी असते आणि रोज त्यांच्याकडे म्हणण्यासाठी अभंग हेच एक महत्त्वाचं आपण अवजार म्हणू शकतो त्यांच्यासाठी त्यांची हिंमत वाढण्यासाठी आणि गावागावात देवळामध्ये सुद्धा रोज संध्याकाळी अभंग म्हटले जातात टाळ आणि तबल्याच्या गजरामध्ये ते अभंग म्हटले जातात माझ्यासाठी आवडतं एक गाणं म्हणण्यापेक्षा स्तोत्र म्हणू शकतो मी मारुतीस्तोत्र जास्त म्हणते स्वतः पण त्याचं पालन करते आणि ते ऐकलं पण जातं मी रोज ते ऐकतेसुद्धा त्यानंतर महादेवांचं तांडव कालभैरव अष्टकं हे सुद्धा मी रोज ऐकते त्यामागचं कारण असं की आपण जर मारुतीस्तोत्र धरलं तर त्यामध्ये असं म्हण म्हणतात की मारुती हे एक सात चिरंजीवींपैकी एक ह आहे जोपर्यंत श्रीरामांचं अस्तित्व ह्या जगामध्ये आहे नावाचं अस्तित्व ह्या जगामध्ये आहे त्यांच्या तो पर्यंत श्री हनुमानसुद्धा मारुतीसुद्धा इथंच राहतील इथंच आहेत ह्याच भूतलावर ते असणार आहेत राहणार आहेत ते अजूनही इथेच आहेत आपल्यामध्ये आहेत त्यामुळं तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील आणि तुम्हाला जर कोणाची साथ हवी असेल काय ते अचूक अयोग्य तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही त्यांची श्रीरामांची तुम्ही भक्ती केली तर हनुमान तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात असं मानलं जातं त्यामुळं माझ्यासाठी मारुती हनुमान हे लहानपणापासून आपण त्या कार्टन्समध्ये बघतो ना त्यामुळं ते इष्टदैवत किंवा आराध्य म्हणण्यापेक्षा एक मित्र आणि एक सोबती माझ्यासाठी ते जास्त आहे त्यामुळं मला त्यांचं वास्तव माहीत आहे जे मला माहीत आहे ते मी विश्वास ठेवते त्यामुळं माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं गुणगौरव आणि स्तोत्र म्हटल्यामुळं मला एक शक्ती प्रदान होते की मी हा मी हे संकट आले तरी मी त्याचा सामना करू शकते ते माझ्याबरोबर आहेत हा विश्वास असतो आत्मविश्वास वाढतो त्या स्तोत्रामध्ये त्यांचं गुणगौरव केलेलं आहे गुणगौरव म्हणजे काय तर त्यांच्या अष्टसिद्धींबद्दल त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांचं वर्तन सांगितलेलं आहे त्यांच्या शारिरीक शक्तींबद्दल त्यात सांगितलेलं आहे मानसिक शक्तींबद्दल त्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे त्यांनी इथं इथं राहिल्यानंतर या जगामध्ये राहिल्यानंतर तुम्ही त्यांच्या नावाचा जरी उच्चार केला तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींपासून शक्तींपासून सावध राहू शकता त्यांचं रक्षण केलं जातं यामध्ये त्याचा उल्लेख आहे जसं की एक लाईन आहे की भूत पिशाचं भाग जाय म्हणजे भूत आणि पिशाच नावाची जी एंटीटी आपण म्हणू शकतो ती फक्त हनुमानांच किंवा मारुतीचं नाव घेतल्यानंतर आपल्यापासून दूर जाते आपल्याला त्याची बाधा झाली असेल तर आपण त्यातून मुक्त होतं असं मानलं जातं त्यामुळं एक राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये त्यांचं मारुतीचं एक मंदिर आहे जिथं ज्यांना बाधा झालेली असते भूतबाधा किंवा पिशाचबाधा झालेली असते तिथे तिथं तिथं जातात ते त्यांचं त्यांच्या त्या एंटिटीपासून त्यांना विलग करण्यासाठी म्हणजे एवढं त्यांचं सामर्थ्य आहे त्या अजूनही आपल्यामध्ये वावरतात अशी संकल्पना म्हणण्यापेक्षा ते एक सत्य आहे की ते अजूनही इथं आहेत एक शक्ती जी दैविक आहे जी तुमच्या मध्ये आढळते आणि तुम्ही त्याला जर प्रतिसाद देत नसाल तर तुम्हाला पण इथं राहण्याची शक्ती मिळणं माझ्यामते अशक्य आहे त्यामुळे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी मारुतीस्त्रोत्र जास्त म्हणते किंवा माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे त्यानंतर म्हणायचं झालं तर किंवा बघायचं झालं तर आपण तांडव आहे तांडव हे रावणानं लिहिलेलं आहे त्याची भक्ती महादेवांना दाखवण्यासाठी तांद तांडवाचं जे वर्णन आहे ते स्वयं रावणानं केलेलं आहे महादेवांच्याबद्दल त्यामुळं त्यामध्ये जे वर्ड्स आहेत किंवा शब्द आहेत ते शंकरांच्या कौतुकास्पद शंकर देवतेला कौतुसकास्पद आणि त्यांची शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्याचं कौशल्य दाखवण्यासाठी ते रावणाने केलेलं आहे तांडव पण जसं की मारुती शंकरांचा अवतार मानले जातं त्यामुळं ते एकमेकांचे जोडलेले आहेत आणि माझे इष्टदेवता मी ज्यांना मानते माझे जे आराध्य आहेत माझ्यासाठी जे मी जास्त कनेक्टेड ज्यांच्याशी फील करते ती शंकर देवता आहे त्यामुळे मला त्यांच्याशी रिलेटेड काहीही असलं काही म्हणजे काही असेल तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि आवडतं आहे ते मग मनापासून मी करते आणि त्यामागचं एक कारण पण सांगू शकते की मारुती आणि शंकर हे माझ्यासाठी एकच आहे त्यामुळं मारुती आणि शंकरांशी जी स संलग्नता आहे विचारांची माझ्या किंवा वर्तनांची ती खूप जास्त आहे असं म्हणतात की तुमचं जो इष्ट असेल त्याचे गुण तुम्हाला मिळतात जर तुम्ही त्याची भक्ती करत असाल तर म्हणजे जसं मी शंकरांची भक्ती करते तर त्यांच्यामध्ये असणारा संयम पण त्याचबरोबर त्यांचा क्रोध ही सगळी मी गुण स्वतःमध्ये घेते घेऊ शकते आणि ते माझ्यामध्ये येतातसुद्धा त्यामुळं मारुती स्तोत्राबद्दल म्हणायचं झालं तर त्यांच्यामध्ये असणारी कठीणता म्हणजे ते फिजिकल आपण म्हणू शकतो स्ट्राँग फिजिकल स्ट्रेंथ मानसिक स्ट्रेंथ मानसिक किंवा मेंटल स्ट्रेंथ जे म्हणू शकतो जे आताच्या युगामध्ये खूप गरजेचे आहे संयम ठेवणं राग आणि लोभ मद मत्सर यांच्यावरसुद्धा आपला संयम असणं हे खूप गरजेचं आहे हे त्यांच्यातून घेण्यासारखं आहे मारुतीमधून म्हणून माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्याबद्दल शिवशंकरांच्याबद्दल किंवा मारुतींबद्दल मला जास्त ऐकायला वाचायला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांच्याबद्दल असणाऱ्या प्रत्येक ॲक्टिविटीमध्ये भाग घ्यायलासुद्धा आवडते